सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भाषेच्या आधारे वेगवेगळे प्रांत इथे ठरवण्यात आले मुंबईसह महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकारला मान्य नव्हते केंद्र सरकारने नकार दिला होता की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला या डिसिजनमुळे जे महाराष्ट्राचे लोक होते त्यांच्यामुळे एक त्यांच्यामध्ये एक आक्रोश निर्माण झाला आणि त्यांच्यामध्ये एक चळवळीचे वातावरण इथे निर्माण झाले आणि ही जी चळवळ आहे ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये ती स्थापना झाली ओके तर या चळवळीत बघा जवळपास एकशे पाच लोकांनी आपल्या प्राणाचे बळी दिले त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र या राज्याचे निर्माण झाले त्या वेळचे जे विदर्भ मराठवाडा कोंकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महा महाराष्ट्र हे सगळे जे प्रांत होते हे महाराष्ट्रमध्ये सामील करण्यात आले आणि हे मराठी राज्य म्हणून इथे घोषित करण्यात आले